नमस्कार मराठी भाषेवर झालेले भाषिक सामाजिक आणि राजकीय परिणाम संस्कृत व प्राकृत भाषा भारताच्या गौरवस्थानी आहेत संस्कृत भाषा जेव्हा मध्य अशियावरून भारतात आली तेव्हा व्य त्यासोबत काही बोलीभाषा ही आपल्या ज्या संस्कृताचे सुलभ रूप होत्या यालाच आपण प्राकृत म्हणून ओळखतो काही प्राकृताचे प्रकार आहेत मागधी अ नंतर शै शौरसेनी पेशव्यांची मराठी पेशव्यांची म महाराष्ट्री अर्थ अर्ध मागधी अरसोअर्स पाली यातील महाराष्ट्र प्राकृतावरून आलेली आपली मराठी भाषा आहे महाराष्ट्रीय प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती त्याची उक् उक्ती संस्कृष्टमधून झाल्याचे सांगितले जाते मराठी व कोकणी या भाषा महाराष्ट्रापासून उद्भवलेल्या आहेत ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जाते असे काही विद्वानांच्या मते राजशेखर या इसवी सन चौदाव्या शतकातील कर्पूरमंजरी हे नाटक महाराष्ट्री प्राकृतात लिहिले आहे प्राकृत भाषेमध्ये विपुल प्रमाणात जैन साहित्य उपलब्ध आहे म्हणून त्या भाषेला जैन महाराष्ट्री असेही म्हणतात महाराष्ट्री प्राकृत भाषा उत्क्रांत होत असताना बऱ्याच वेगवेगळ्या भाषांचा त्यावर प्रभाव पडत गेला कानडी व तेलुगू भाषा तीन हजार पाच हजार वर्षा प्राचीन आहेत अशाच द्रविडी भाषांचा महाराष्ट्री प्राकृतावर प्रभाव पडत गेला मराठी भाषा अनंत काळापासून कानडी व तेलुगूसारख्या द्रविड भाषांसोबत शेजारधर्म पाळत आलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्य देखील गोंडी गोंडी महाराष्ट्र व कोलामी यासारख्या काही अल्पसंख्यांक द्रविडी भाषांचे अस्तित्व आहे द्रविडी भाषांचे मुख्य योगदान मराठी व कोकणी भाषांना शब्द समृद्ध करण्यात आहे संस्कृताचा प्रभाव द्रविडी भाषांवर अधिक आहेच पण मराठीत विशेषतः द्रविडी व्याकरणाचाही एक मोठा प्रभाव होतोच उदाहरणार्थ मराठी भाषेत इतर द्रविडी भाषांसारखेच जोडाक्षरं प कटु अक्षरं वाढत गेले आहेत हिंदीत अन ऊन लोगो के लिए भी मराठीत त्यांच्यासाठीही असेच काही द्रविडी शब्द तोड थोडेफार बदल करून मराठीत आले त्यापैकी इकडे तिकडे कडेपैकी उजवं काळजी माहिती करपले कोरडे इत्यादी मराठी भाषेत फारसी शब्दांचा प्रवेशही झालेला आपल्याला दिसतो मुघल आदिलशाही कुतुबशाही व निजामशाही यांच्या शासनाच्या परिणाम स्वरूपात मराठी भाषेत दिवसेंदिवस फारसी शब्द दिसत शिरत गेले महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक साम्राज्य येऊन गेली पण त्यांची छाप मात्र मराठी भाषेवर राहून गेली अनेक उर्दू शब्दही मराठीमध्ये समाविष्ट झालेले दिसतात उदाहरणार्थ दस्तऐवज हुकुम बरखास्त नेस्तनाबूत अर्ज लायक माझी गुन्हेगार फायदा बरबाद नुकसान मदत तूफान बक्षिस बर्फ तारीख शाबुत अंदाज खुर्ची खूप वगैरे मराठी भाषेवर हिंदीचा बराच परिणाम झालेला दिसतो कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे हे ठसवलं गेलं तिला महत्त्व देण्याच्या नादात बरेच हिंदी शब्द मराठीत आले मराठी वाक्यांचे हिंदीकरण करण्यात आले त्याचा सर्वाधिक प्रभाव मुंबई आणि नागपूरमध्ये दिसतो ज्यादा बिलकुल चावी परिवार है शब्द हिंदीतून मराठीत आलेले आहेत करून राहिले या प्रकारच्या विदर्भी वाक्यरचनांवर हिंदीचा प्रभाव आहे इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली मराठी भाषा आलेली दिसते मिंग्लिशची निर्मिती त्यातूनच झालेल्या आहे त्यातून झालेली आहे जगातील सगळ्या भाषांमध्ये अगदी संस्कृतमध्येही इंग्रजी शब्द शिरलेली आहेत मराठी त्याला अपवाद नाही